भारतीय अन्न हे सकस व पूरक प प्रकारचे आहे काही ठिकाणी वरण भात त्यानंतर भाजी आमटी किंवा सार पोळी किंवा बाजरीची भाकरी वापरली जाते तर काही ठिकाणी नुसता भात आणि सार वापरले जाते भारतातील मग त्या त्या प्रांतातील हे मग व उपलब्धतेनुसार तिथं अन्न बनवले जाते आणि ते ते त्या त्या काळा त्या त्या ठिकाणच्या पूरक आणि पोषक असे असते काही ठिकाणी मग नुसता भातच खाल्ला जातो तर काही ठिकाणी पोळी भाजी असा प्रकारही खाल्ला जातो त्यानंतर भात वापरले जाणारे मसाले हे साधारणतः दालचिनी लवंग त्यानंतर मिरे म अशा प्रकारे व्यवस्थित त्याची पूड करून तर अशा प्रकारचे मसाले हे त्या अन्नात वापरले जातात आणि हे शक्यतो भारतभर सर्व ठिकाणी कमी जास्त प्रमाणात किंवा थोड्याबहुत ज्या म्हणजे थोड्याबहुत कमी जास्त प्रमाणात असे वापरले जातात त्या त्या ठिकाणच्या म् परिस्थितीनुसार त्यांचा वापर हा अन्नात केला जातो आणि त्यानंतर भारतातील सगळ्या ठिकाणीच असे अन्न खाल्ले जाते असे नाही काही ठिकाणी गोड पदार्थ हा हा सुद्धा बऱ्यापैकी खाल्ला जातो काही ठिकाणी पोळी आणि भाजी हाच नुसता हे खाल्ला जातो त्या ठिकाणी भाताचे प्रमाण कमी असते म भार भारतातल्या बऱ्याचशा भागात असं असे आढळून येते की शक्यतो शरीराला पोषक किंवा शरीराला एनर्जी शरीराला ताकद देईल अशा प्रकारचेच अन्न शक्यतो भारतभर सगळीकडे सगळ्या प्रांतांत खाल्ले जाते भारतातील अन्नप अन्न हे त्या त्या परिस्थितीनुसार पोषक आणि त्या त्या हवामानाला अनुकूल असेच बनवले जाते ते शक्यतो भारतीयांना मग कायम वापरले जाते